सर्वच भागातले शाळेतले विद्यार्थी धावतात ते धावल्यामुळे त्यांना योग्य निरोगी आरोग्य लाभते विद्यार्थी हे खेळण्यासाठी खूप उत्सुक असतात ते लहानपणापासूनच सगळीकडे इकडे उड्या मार तिकडे उड्या मार असे करतात धावल्यामुळे शरीराची योग्य हालचाल होते त्यामुळे निरोगी राहण्यास खूप मदत होतो योग्य ती हालचाल शरीराची झाल्यास शरीर निरोगी राहते आणि लहान मुले तर सतत बाहेर खेळत राहतात त्यामुळं ते जास्त आजारी पडण्याचा एवढा असा भाग येत नाही त्यामुळे लहान विद्यार्थ्यांचे निरोगी आरोग्य हे निरोगी असते लहान मुले ही सतत ग्राउंडवरती खेळण्यास जाण्यास उत्सुक असतात ते थोडाही वेळ बसण्यात बसत नाहीत त्यांना काही ना काही करायची इच्छा असते ते सतत इकडून तिकडून सगळे पळण्याचा प्रकार ते करत राहतात त्यामुळे ते सहजा आजारी पडत नाहीत त्यांना दुसऱ्या कोणत्या एखाद्या पाण्याच्या ठिकाणी म्हणा अशावेळी एखादा आजार होऊ शकतो पण लहान मुले शक्यतो आजारी पडत नाहीत कारण ते खूप आपल्या आता मोठ्या माणसांच्या कंपॅरिजनमध्ये म्हटलं तर लहान मुले कमी आजारी पडतात कारण त्यांच्या शरीराची हालचाल ही खूप असते त्यामुळे त्यांना शरीराची एवढी प्रॉब्लेम्स येत नाहीत त्यामुळे त्यांचे आरोग्य कायम चांगले राहते शाळेतील लहान विद्यार्थी हे कायम कोणत्या ना कोणत्या खेळात खेळत असतात धावत असतात त्यामुळे त्यांचे आरोग्य कायम सुदृद्ध असतात सो निरोगी राहतात लहान मुले धावल्याने त्यांना त्यांचे शरीर एकदम निरोगी राहते व त्यांना व्यवस्थित असे शरीर सृष्टी बनवण्यास मदत होतो